अरिहंत गॅस एजन्सी का

अरे वा आज अगदी वेळेवर फोन उचलला मी मिसेस पाटकर इंदिरानगरमधून बोलते गेल्या मै महिन्यापासून तुमचे गॅस सिलेंडरस वेळच्या वेळी येतच नाही आहेत अशा वेळेस आम्ही काय करायचं आता किती दिवस झाले नंबर तुम्ही सांगितलं होतं दोन दिवसात येईल दोन दिवसात येईल आमच्याकडे फंक्शन पाहुणे आलेले दोन दिवसात येईल म्हणून वाट बघत बसलो तोपर्यंत कशीतरी मॅनेजमेट केली आम्ही पण त्याच्यानंतर काय दोन दिवसानंतर आम्ही फोन केला तर फोनही उचलत नाही अशा वेळेस आम्ही काय करायचं

असं कसं काय तुम्ही सांगितलं ना दोन दिवसात येईल म्हणून मग दोन दिवसांत तुम्हाला सम जमण्याचा बरं दोन दिवस तीन दिवस पण नाही एकदम आठ दिवस आठ दिवस आम्ही काय मॅनेज करायचं सांगा बरं तुम्ही हां हे बरोबर नाही आहे पण तुमचं तुम्ही सांगा ना आठ दिवसांनी येईल तोपर्यंत आम्ही मॅनेज करू शकतो ना तुम्ही सांगा की दोन दिवसात नाही मिळणार बुवा तुम्हाला आठ दिवसानी मिळेल आम्ही मॅनेज करून तोपर्यंत कशी तरी काहीतरी तर सोय करता येईल ना येईल येईल म्हणून वाट बघायची अ नाही आलं की मग परत आता काय करायचं म्हणून प्रश्न पडतं तुम्ही सांगा ना आठ दिवस लागतील किती दिवस लागतील दहा दिवस लागतील तोपर्यंत आम्ही काहीतरी दुसरीकडे मॅनेज करू शकतो ना कोणाच्या घरी फंक्शन असतं कोणाच्या घरी काय असतं आमच्या कॉलनीत सगळ्यांच्याच कंप्लेंट्स आहेत आम्ही सगळे जमलो तर सगळे मले तुमच्याबद्दल खूपच तक्रार करत होते सगळेजणं तुमच्या एजन्सीवर असं करून तुमची एजन्सी चालणार आहे का प्रत्येकानी जर कंप्लेट केली तुमच्याबद्दल हा सिलेंडर पण आणायला नंब बरं फोन केला तर फोन उचलत पण नाही तुम्ही फोनही उचलत नाही मग आम्ही अशा वेळेस काय करायचं बरे येऊन जाऊ ते ही म्हणू आम्ही की येऊन जाऊ आम्ही बस सिलेंडर पण घेऊ जाऊ पण तुम्ही इतक्या टोकाला कुठेतरी रहाताय की तिथून आम्ही सिलेंडर उचलून आणणंसुद्धा मुश्किल आहे आणि इथे सगळे ज्येष्ठ नागरीक राहतात अहो असं उशिरा येऊन वगैरे काही उपयोग नाही होणार नाही तर का आम्हाला सगळे इलेक्ट्रिक अप्लायंसेसच घ्यावे लागतील का गॅस एकदा मिळालं नाहीतर आणि तुम्हालाही कल्पना आहे ना गॅसमुळे किती अडतं ते तुमच्या घरी अशी परिस्थिती आली असते तरं काय केलं असतं तुम्ही सांगा बरं असा विचार करून पहा ना तुम्ही आम्ही काय सिलेंडर आणायला किंवा कुठे जाणार आहे का ह्याच्यापढे तुम्ही लक्ष द्या पण तुम्ही सांगा ना मला माझी काहीच म्हणंण नाही तुम्ही आठ दिवसात द्या चार दिवसाांनी द्या पण सांगताना आठ दिवसांनी सांगा तुम्ही दोन दिवसात येईल मग परत फोन केलं की मग परत दोन दिवसात लागेल परत फोन केलं की परत अजून चार दिवस लागतील असं नका करू मग आम्ही आठ दिवस नाही येणार ना आम्ही आठ दिवसाची सोय काहीतरी करून घेऊ नाही याच्यापुढे प्लीज लक्षात ठेवा तुम्ही नाही ते आमच्या कॉलनीतल्या ना सगळेजणं कंप्लेंट करून तुमच्या याच्यावर मोर्चा घेऊन येतील हो मग आता काय करणार याच्याशिवाय आता आमच्या हातात काय आहे सांगा बरं गॅसशिवाय तर स्वयंपाक करू शकत नाही जेवण करू शकत नाही फक्त एवढीच काळजी घ्या तुम्ही मला रागवायचं एवढंच कारण आहे घरात पाहुणे होते गॅस नाही कुठून कुठून काय काय पार्सल आणायचं का काय आणायचं जेष्ठ नागरीक आहे आम्ही किती उठसुट अशी बाहेर पण जाऊ शकत नाही की इकडून घेऊन येऊ तिकडून घेऊन येऊ आमच्या कॉलनीत सगळे जेष्ठ नागरीक राहतात त्याच्यामुळे त्याची तुम्ही केअर घ्या हा नेक्स्ट टाईम म्हणजे मग आम्हाला जसं प्रश्न येणार नाही काही दुसरं काही नाही माझा एवढंच म्हणणं म्हणून मी आणि एकतर फोन उचलला तुम्ही एकतर फोन कधी उचलतच नाही फोन केला की दहा वेळा नंबर फिरवू तेव्हा एकदा किंवा तरी लागतो फोन

नक्की ना पुढच्या वेळेस असं बोल नको या तुम्ही सांगा दहा दिवस उशिरा लागणारे उशिरा मिळणारे आम्ही दहा दिवस आधीच नंबर लावू मग चालेल ना ठीक आहे बरं याच्यापुढे लक्षात ठेवा हं नाही तर नाही तर मग कंप्लेन आलीच म्हणून समजा तुमच्याकडं हा ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही ठीक आहे काही हरकत नाही नाही पुढच्या वेळेसपासून फक्त काळजी घ्या एवढंच माझं म्हणणं आहे जितके दिवस लागतील तितके दिवस सांगा काही हरकत नाही आणि सणावाराच्या वेळेस कोणी पाहुणे येणार असतील त्यावेळेस खूप पंचायत होते अहो लोकांची दुसरं काही नाही ठीक आहे ओके ठीक ठीक चालेल चालेल हा बरं ओके हा ठीक आहे